तर तर मी अलीकडेच साजरा केलेला सण आहे तो म्हणजे सर्वांचंच आवडता गणेश चतुर्थी तर मुंबईमदे म्हंजे महाराष्टात पण जास्त करून मुंबईमदे हा जो सण आहे गणेश चतुर्थी हा खूप प्रमाणात खूप लोकांना इतका आवडतो की म्हणजे लोकं एक दोन तीन दोन तीन महिन्या अगोदरपासूनच तयारीला लागतो ज साफसफाई घरांची काही काही पधार्थ बनवायला लोकं इतके आथुरता असतात की आपल्याकडे वापा येणारे म इतके म्हणजे असं म्हणजे घर प्रसन्न वाटतो आणि म्हणजे घरगुती घरगुती जे गणेश चतुर्थे असतात तितं एकदम धमालच असते म्हणजे आपण एक अर्धा एक महिन्या अगोदर आपण मस्त डेकोरेशन आपली ती प्लॅनिंग असणार की आपण डेकोरेशन काय करायचं म आपण सगळी भावंड बसून डेकोरेशन आम्ही कंजे करतो असं तसं आपल्या त्या डेकोरेशनच्या लायटिंग्स वगेरे आपण ते सगळं एक्झिक्यूट करून कसं आपल्याला छान वाटते मं बाप्पा आल्यावर त्यात किती अजून छान वाटणार म आधल्या दिवशी आम्ही म ब्पा आणायला जातो आणि म बापा ॲक्च्युली आमचं गाव कराडे तर आमच माझं जो मा मोठा हाकाय तर त्या आमचं मोठा खाकाय ना तर तो स् स्वथा गणपती पेंट वगैरे करतो आमच्या गावातल्याच मूर्त्याय त्याच्याकडे तर आम्ही दरवर्षी त्यांच्याकडूनच गणपतीची मूर्ती येतो मं आम्ही दो दोन महिने आगोदर जातो गुर्ती सिलेक्ट वगेरे करतो काय कशी काय घ्यायची ती त्याच्यानंतर त्याला सांगतो की अशी हवी तशी हवीय मं त्याच्यानंतर आम्ही आदल्या दिवशी जातो तो ब काकामाचा पणवेला राहतो तर आम्ही आदल्या दिवशी जातो त्यांच्याकडून मूर्ती घेऊन येतो आणि बापांना म आम्ही घरात आणतो माझी किंवा म्हंजी मम्मी बापाची नजर काढते असी म्हणजे असं बघण्यासारखं असं त्यात पाऊस पडतो तो बाप्पा येतो आणि एक मला सॅड असंच वाट म्हणजे असं मला दुःखए की आमच्या घरी बाप्पा जो येतो तो फक्त दीड दिवसाटी येतो तर मी किती सांगते की पाच दिवस पण ते खूप म्हणजे करायला लागतं असं हे नाहीये जो मोदक वगैरे असतात तर पहिल्या दिवशी आम्ही सकाळी सहा साडेसहाला पूज पूजा करतो बापाची म्याच्यानंतर आरती असते मग लोकं येतात बाप्पाची पाया पडायला म त्यांना थोडंसं फरसान चिवडा लाडू वगेरे द्यायचं प्लेट वाईट ची छोटी छोटी लोरं त्यांना सांगतो की असं असं द्यायचं बघा आले की मग परत आरती होते त्याच्यानंतर बाप्पाला त्यांचा आवडतो जो हे हे पधार्त जे मोदक त्यांनी एकवीस मोदक आम्ही आम्ही जे मोदक घरातली कर केलेली असतात ते एकवीस मोदकांचं नैवेद दाखवतो जेवण जे केलेलं असतं त्याचं नैवेद्य बापाला देवा देवाला त्याच्यानंतर सगळे आम्ही जेवायला बसतो मग संध्याकाळी मस्त आम्ही स्वच् मस्त कपडे वगैरे घालून लोकं वगेरे येतात जी आपले घरातली असतात किंवा आजूबाजूची लोकं पायापडायला बप्पाच्या मस्त मग अप्पा मारतं असं मी छान वाटतं की लोकं पण म्हंजे किती दिवसानी घरातली मंडळी भेटतात फॅमिली वगैरे भेटतात मं त्याच्यानंतर दुसरा दिवस दुसरा दिवस असं वाटतं बापा आला आणि गेला मग दुसऱ्या दिवशी आपण विसर्जन करतो बापांचं मग सेम नेवेद्य वगरे दाखवायचं आणि मी आमच्या इकडे चलावे श्मनगर करून तिकडे आम्ही सहा सहा सवासहापर्यंत वापाची आरती वगेरे करून विसर्जन करून येतो तेव्हा एवढं वाईट वाटतं की कसं आल्या बापा आल्याने गेले तर हा माझा आवडता सनसुद्धा आहे आणि हा माझा अलीकडेच साजरा केलेला सण होता त अशा प्रकारे आम्ही हा सन साजरा करतो